भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये अनेक जातीचे अनेक प्रकारचे लोक आढळतात व त्यांच्या राहणीमानानुसार त्यांच्या त्यांच्या त्यांच्यामधे खूप साऱ्या जाती जमाती आहेत तर त्यांच्यानुसार भारतामध्ये त्या लोकांमध्ये खूप सारे भाषांचे प्रकारही आढळून येतात जास्त म्हणायले गेले तर तसं मराठी हिंदी तेलगू बंगाली कन्नड अशा बऱ्याचशा भाषा आहेत तर भोजपुरी तर त्यामध्ये पण म्हणजे सगळे असे एकत्र लोकं राहतात भारतामध्ये की खूप सहजतेने एकमेकांची भाषा आपण अवगत करू शकतो रोजच्या बोलण्यांमधून किंवा म्हणजे ऐकून सुद्धा आपण एखादी भाषा अवगत करू शकतो स्वतःला स्वतःमध्ये निश्चय असेल तर आपण एखादी भाषा एकदम सहजपणे बोलू शकतो जेकी आपल्याला आधी येत नसतं तरी पण आपण ते करू शकतो भारतामध्ये खूप साऱ्या भाषा आहेत इथं जाती जातींमुळे त्यांचे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यामध्ये ज्याना जे सोयीस्कर होईल ते तसंच बोलतात पण जास्त करून भारतामध्ये तर मराठी आणि हिंदी बोलली जाते या भा देशामध्ये आपल्या देशामध्ये विविधता आहे पण ती विविधता पण काही ती य काही प्रमाणामध्ये चांगलीच आहे कारण आपण वेगवेगळ्या भाषांशी एकरूप होतो आपण त्यांना समजून घेतो ते आपल्याला समजून घेतात म्हणजे भाषेची देवाणघेवाण होते आपल्या विचारांची एकमेकांकडून देवाणघेवाण होते त्याच्यामुळे या भाषा थोड्याशा वेगळ्या वाटतात कारण आपल्याला त्या माहिती नसतात ॲक्चुअलमध्ये पण जेव्हा आपण एखादी गोष्ट एखादी भाषा नवीन शिकतो बोलायला लागतो तेव्हा ते आपल्याला छान वाटतं म्हणजे असं वाटतं की आपण बोलत राहिलं पाहिजे ऐकत राहिलं पाहिजे त्यामुळे आपलं ज्ञान वाढतं खूप स एक भाषा येणं ते आपलं हे असतं मातृभाषा म्हणून आपण एक जे म्हणतो ते असतं ते ठीक आहे ते सगळ्यांनाच येते पण बाकीच्या पण भाषा आपल्याला आल्या पाहिजेत शेजाऱ्यांचे वगैरे म्हणजे काय बोलणं असतं हे ते ते आपल्याला समजलं पाहिजे ना त्याच्यामुळे कुठल्याही भाषा बोलणं त्यांची कला अवगत करून घेणं ते प्रत्येक नागरिकासाठी फायद्याचंच आहे काही नुकसान तर होणार नाही की कुठलीही नवीन गोष्ट आपण शिकतो आहे तर त्यामध्ये नुकसान आहे असं काहीच नसतं त्यामुळे या भाषेमध्ये खूप विविधता आहे आणि आपण या भारतामध्ये राहतो त्याचा सगळ्यांना जे मला तर अभिमान आहेच सगळ्यांनाच वाटला पाहिजे कारण एवढे सगळे वेगवेगळे जातीधर्मांचे लोकं असतात त्यांच्या भाषा म त्यांचं राहणीमान त्यांचं खाणंपिणं म्हणजे सगळ्यांची आपली देवाणघेवाण झाली पाहिजे असंच मला वाटतं आणि हे आपण खूप छान आहे की आपल्या भारतामध्ये एवढे सगळी विविधता आहे